पारंपारिक प्रसंगी नृत्य करताना आता महाराष्ट्रातील पारंपारिक लोकनृत्य आहे लावणी तर त्या लावणीमध्ये लावणी करताना स्त्रिया पारंपरिक पोषाक धारण करतात आणि दागिनेही धारण करतात तर तो पारंपारिक पोषा पोषाख कोणता तर लावणी करताना काष्टा नऊवारी किंवा सहावारी स्त्रिया घालतात आणि तेच्यामध्ये त्या नृत्य करू शकतात आणि त्या पारंपरिक पोषाखाचीपण नटताना नथ असतेच बांगड्या असतात जुडा असतो वेणीचा जुडा असतो गळ्यामध्ये मोत्याची माळ असते आणि नऊवारी साडी घातलेली असते तर ती पारंपारिक पोषाख करताना आपल्या नृत्य करताना आपला जो पोषाख असतो त्याच्यामध्येच आपलं सौंदर्य उठून मिळतं तर पारंपारिक पोषाख महाराष्ट्राचा पारंपारिक लोकनृत्य आहे लावणी मग तेच्यामध्ये काष्टा घालतात आणि दागिने घालतात नथ घालतात मोत्याची माळ घालतात ठुशी घालतात मंगळसूत्र घालतात सोन्याचा हार घालतात आणि पुरुष लोक धोतर किंवा धोती पंजा असे घालू शकतात डोक्यावर फेटा असे घालू शकतात आणि स्त्रिया काष्टा घालू शकतात आणि का काष्टा कोणत्याही सहावारी असू शकतो किंवा नऊवारी नऊ नऊवारी साडीचा असू शकतो तर अशी लावणी उठून दिसते आपल्याला फक्त डान्स येऊन उपयोग नसतो पण आपल्याला नृत्य करताना त्या पेहरावाचीपण कपडे परिधान केले पाहिजेत तर आपल्या त्या नृत्यालाही एक नवीन आकार येतो त्यांनी ते नृत्य करताना बघताना चांगले दिसते त्यासाठी पारंपारिक पोषाख आणि दागिन्यांचीपण निवड व्यवस्थित असावी आपण जे पारंपरिक दागिने कपडे घालतो त्यामुळे त्या लावणीलाही त्या नृत्यालाही वेगळी ओळख निर्माण होते त्यासाठी पारंपरिक नृत्य ते करताना त्या सुंदर बाबी त्या गोष्टीची कपडे आणि दागिने आपण परिधान केलेच पाहिजेत तर त्यासाठी पारंपरिक नृत्य लोकनृत्य लावणी ह्यासाटी काष्टा नऊवारी किंवा सहावारीचा स साडीचा काष्टा घालू शकता आणि पुरुष लोकं धोती पंजा धोतर यापैकी घालू शकतात आणि स्त्रिया नथ घालतात केसामध्ये जुडा घालतात गजराला घालतात ठुशी घालतात म मोत्याची माळ घालतात